चित्रपट तारकांना भेटायला कोणाला नाही आवडणार मला जर संधी भेटली तर मला त्यांना भेटायला नक्कीच आवडेल आणि तसं तर भरपूर कलाकार आम्हाला आवडतात प्रत्येकाचा अभिनय त्यांची त्यांची शैली त्यांच्या ठिकाणी उत्तमच आहे पण जर तू एखाद्यांनाच विचारायचं असेल तर माझी सगळ्यात पहिल्यांदा मला इच्छा आहे की मी नाना पाटेकर यांना भेटावे हो नाना पाटेकर हे मराठी सि तसेच बॉलीवूडचे दिग्गज अभि अभिनेते आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम अभिनयरची कला दाखवत नाटकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम केलं आहे